आपल्या चित्रपटातील जुनी गाणी लोकांना अजून आठवतात आणि ती गाणी नव्या स्वरूपात सादर केली जात आहेत हे मला पाहिजे तेवढे पसंत नाही कारण रसिकांच्या मनावर जुन्या गाण्याची चाल बिंबवलेली असते व त्या चालीमुळे गाणे लोकप्रिय झाले असते गाण्याच्या शब्दाप्रमाणे वाद्य वाजवलेले असतात नव्या स्वरूपात वेगळीच वाद्य वापरलेले असतात बऱ्याच ठिकाणी शब्दरचनेत फेरफार केला जातो त्यामुळे मूळ गाण्याचा अर्थ बदलून जातो त्यामुळे जसे गाण्याचं संगीत असेल त्याप्रमाणे पावसाचा आवाज असेल घोड्यांच्या टापांचा आवाजाचं संगीत सुरू झालं की आपल्याला लक्षात येतं की हे जुनं गाणं कोणतं असेल पण आता मात्र वेगळीच नवनवीन वाद्य वाजवली जातात त्यामुळे गाण्याच्या ओळी ऐकल्यावर बऱ्याच वेळाने गाणे कोणते आहे ते समजते तसेच गाण्याच्या नवीन गाण्याच्या आवाजामध्ये अतिशय कर्कश्शपणा आणि बेधुंद होऊन वाद्य वाजवलेले असतात आणि ती सहन पण होत नाहीत